हॅलो दादा मी चाणक्य ट्रॅव्हल्सकडून बोलत आहे मी तुमची कोणत्या प्रकारे मदत करू शकतो

हा ट्रॅव्हल्स अॅव्हेलेबल आहेत दादा बट तुमचं बजेट कितीपर्यंत आहे

आणि सर तुम्ही एकटेच जाणार आहात फिरण्यासाठी का तुमचे मित्र वगैरे पण सोबत आहेत हो का सर तर सर त्यानंतर सर तुम्हाला हिझीस्टेशनवरती जायचं आहे का अॅडव्हेंचर हो हो का सर हा सर जर आपल्याकडे मनाली आणि त्यानंतर हिमाचल आणि त्यानंतर उटी पॉंडिचेरी वगैरे आपल्याकडं पॅकेज उपलब्ध आहेत तर त्यामध्ये आपल्याला सर वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस मिळून जातील तर सपोज आमच्याकडे जे मनालीचं पॅकेज आहे तर ते थ्री नाईट फोर डेजचं आहे तर ते आपल्याकडे टेन थाउजंड पर्यंत मिळून जाईल पॅकेज त्यानंतर हिमाचलचं आहे सेव्हन डेजचं तर ते आपल्याला टेन टू फिफ्टीन थाउजंडपर्यंत बसून जाईल त्यानंतर आपल्याकडे उटी आणि पॉंडिचेरीचं पण पॅकेज आहे तर त्यामध्ये आपल्याला थ्री नाईट्स फोर डेचं पॅकेज आहे तर त्यामध्ये आपल्याला ट्वेल्व थाउजंडपर्यंत आपल्याला पॅकेज जाईल तर सर हो का सर हो का सर तर उटीचं पॅकेज टेन के पर्यंत आहे सर तर सर तुम्ही सध्या कुठे राहता पुण्याला असता का सर तर तुम्हाला पुण्यामधून कोईम्बतूरपर्यंत जा येणं लागेल सर तर मग सर तुम्ही म्हणजे तुम्ही कशाने जाणं प्रेफर करशाल की म्हणजे आपला रेल्वेने का फ्लाइटूने हा कारण की सर तुम्ही ट्रेनने जर ट्रॅव्हल केलं तर तुम्हाला आजूबाजूचे व्ह्यूज वगैरे बघायला मिळतील चांगल्या प्रकारे आणि तुम्हाला फोटोग्राफी जर आवडत असेल फोटोग्राफी वगैरे ते पण आपण प्रत्येक स्टेशनवर थांबून थोडावेळ करू वगैरे शकतो हा सर तर तुम्हाला त्यामध्ये मध्ये थ्री डेज फोर नाइट जे पॅकेज आहे तर त्यामध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची सुविधा त्यानंतर नाश्ता वगैरे सकाळी त्यानंतर राहण्याची सोय थ्री स्टार हॉटेलमध्ये थ्री स्टार फोर स्टार त्यानंतर सर तुम्हाला जर सपोज तुम्हाला जे पॅकेजमध्ये जे आजूबाजूचे जे प्लेसेस आहेत ते जर सोडून तुम्हाला जरा कुठे जर फिरायचं असेल तर सर तुम्ही तुमची स्वतःची ब कॅब वगैरे करून तुम्ही फिरू शकता तर तुम्हाला हा तर सर तुम्हाला काही एक्स्ट्रा सुविधा जर बघा पाहिजेच असेल तर सर तुम्हाला तिथे एक्स्ट्रा चार्जेस वगैरे पे करावे लागतील हा सर ते पण करून घेऊ आपण सर हा हा सर होईल होईल तर करून घेऊ सर आपण तर सर मी तुम्हाला तुम्ही ज्या नंबरवर कॉल केला आहे तर सर मी तुम्हाला यावरती व्हॉट्सॲपवरती मेसेज करतो हा सर सर तुमचा मौल्यवान वेळ आपल्याला दिल्याबद्दल धन्यवाद